साडेतीन स शक्तीपिठापैकी एक असे देवीचे स्थान म्हणजे तुळजापूर धार्मिक स्थळांमध्ये या देवीला खूप मान आहे या या देवीची खरी परंपरा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांना या देवीने तलवार भेट दिली होती आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक इथे काय उत्सव साजरा केला जातो तर या देवीला नवरात्रात नऊ नऊ दिवस प्रत्येक तिच्या प्रत्येक रूपाचे रूप दाखवले जाते आणि इथे कर्नाटक तामिळनाडू महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या सगळीकडून लोक भरभरून दर्शनासाठी येतात इथे महत्त्वाचं म्हणजे जवळजवळच्या उस्मानाबाद जिल्ह्यात असल्यामुळे जवळचे सगळे लोक भा जे खूप भाविक आहेत ते अगदी चालत या देवीला रात्री संध्याकाळी पाच वाजेपासून निघून रात्री तिचं दर्शन घेतात कळसाचं मशाली पेटवून लोक पळत पण या देवीला दर्शनासाठी जातात नवव्या दिवशी या देवीला सकाळी व्यवस्थित पूर्ण दह्या दुधांनी अभिषेक होऊन हिला वस्त्रालंकार आणि भरपूर सगळं सजवून या देवीची पूजा होते आणि तिला मंचकी निद्रा रात्री तिची असते म्हणजे हिला या देवीला पूर्ण झोपवलं जातं ती देवी आराम करते तीन दिवस आणि कोजागिरी पौर्णिमेला परत तिला सगळं साज शृंगार चढवून सगळा अभिषेक करून परत तिला तिच्या जागेवर बसवलं जातं असा अशी असं देवीला कुठेच न उचलण्याचं फक्त या देवीच्याच ठिकाणी आहे आणि इथे भाविकांना धर्मशाळा नंतर हॉटेल्स याची मुबलक प्रमाणात सोय असल्याने या देवीला कायम कायम गर्दी असते आणि हे सगळ्यांचेच आराध्य दैवत असल्याने आणि शिवाजी महाराजांना या देवीपासून आशीर्वाद मिळाल्याने या देवीची खूप ख्याती सगळीकडे नावाजलेली आहे या देवीला स शिवाज शिवकालीन सोन्याचे खूप छान छान दागिने आहेत आणि हे दागिने नऊ दिवसात आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित बघायला मिळतात आणि या दागिन्यांचं एक वेगळं संस्थान संस्थानानी एक वेगळीच कमिटी स्थापन केलेली आहे आणि या या सगळ्या भाविकांसाठी दर्शनाची पण सगळ्यात छान सोय आपल्या इथल्या कलेक्टरनी केलेली आहे त्यामुळे इथे गर्दी जरी झाली तरी त्या दर्शनाचा आपल्याला काहीही भाविकांना त्रास होत नाही त्या त्या सोयीमुळं पाऊस वारा ऊन याबद्दल कुठलीही भाविकांना त्रास न होता देवीचे शेवटपर्यंत छान दर्शन होते ज्या लोकांना घाईच घाई आहे किंवा ज्या लोकांना गडबड आहे त्या लोकांसाठी मुखदर्शनाची वेगळी सोय केलेली आहे त्यामुळे इथे आपण धा धर्मदाय दर्शन घेऊ शकता मुखदर्शन घेऊ शकता आणि सत्तरच्या वरच्या लोकांसाठी यांनी डोलीची पण व्यवस्था केली आहे त्यामुळे ह्या मंदिरात कायम गर्दी असते आणि अजून एक म्हणजे लहान मुलांच्या माता किंवा अपंग यांना थेट दर्शनाची सोय इथे केलेली आहे त्यामुळे त्यांचं पाच मिनटात पण दर्शन होऊ शकतं त्यानंतर या देवीचा अजून एक महिमा म्हणजे इथे देवीला घातलेल्या साड्या परत आपल्याला त्या प्रसाद म्हणून दिल्या जातात पैशाच्या छोट्या स्वरूपात त्याच्यामुळे तो पण एक स्त्रियांना आनंदाची गोष्ट आहे या देवीच्या प्रसादाची ख्याती सगळीकडे आहे या देवीला पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि तो सग त्या नव नवमीच्या दिवशी तो सगळ्यांना सग सगळ्या घरांमध्ये तो केला जातो अशी या या जिल्ह्याची ख्याती आहे धन्यवाद